आमच्या समुदायात होळी हा खूप लोकप्रिय आहे ज्यात एक खांबा लावून त्याच्यावर झाड लावले जाते आणि ते झाड सजवले जाते आणि स आजूबाजूचे लोक येऊन त्याची पूजा करतात पाया पडतात आम्ही इथं मोठमोठे डी जे लावून त्याच्या अवतीभोवती नाचत असतो आणि पूजा वगैरे नाचून झालुन वगैरे त्या होळीला जाळली जाते असे समजले जाते की त्याच्यात आपले दुःख किंवा जे आपले वाईट विचार आहेत तेच सर्व त्या होळीमध्ये जळून खाक होऊन जातात आणि आपल्या आयुष्याची नवी सुरुवात होते हे सर्व करून त्या पार्टी करण्यासाठी जे होळीमध्ये उकडलेले शेंगा वगेरे खाऊन आम्ही रात्रभर पार्टी करत असतो ज्याचा आम्हाला खूप आनंद होतो